यवतमाळ जिल्ह्यात दररोज दररोजची समस्या म्हणजे अ यवतमाळ जिल्ह्याचा पानीपुरवठा खूप कमी आहे आठवड्यातून एकदा येतो आणि वरून म्हणजे र र रोडवर आपण गाडी नेली म्हणजे रोडवर खड्डेच खड्डे